मला वाटतं पोहण्याची कला माणसाला खूप अगोदरपासूनच येत असावी कारण पोहण्याच्या कितीतरी पद्धती आत्तापर्यंत आल्या आहेत आणि त्या खूप अगोदरपासूनच आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत पण महाभारतात देवादिकांच्या कितीतरी पोहण्याच्या जलक्रीडा ऐकून आहोत कृष्णाच्या त्याच्या गोपिकांसोबतच्या जलक्रीडा कितीतरी प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळे पोहण्याची पद्धत ही खूप अगोदरपासूनचीच आहे आणि महाराजांच्या काळात पण मावळ्यांना पोहता यायला हे यावं लागायचं त्यामुळे तेव्हा कुठं ते कितीतरी कितीतरी असे मैल असे पान्यातून नदीतून अशा उड्यातून धावत धावत पोहत पोहत ते ते पळत आपलं अंतर क कमी करत जायचे त्यांना पण पोहायला यायचंच की त्यामुळे पोहण्याची कला ही त्या काळापासून आपल्या महाभारताच्या काळापासून आपल्यापर्यंत पोहोचली हां पोहण्याची पद्धत बदलली असेल आत्ता पोहण्याची पद्धती खूप वेगळी येते हवा पोहण्याची पद्धत वेगळी असणारच आणि पोह्याला पोहणं ही अशी एक क्रिया असं म्हणू शकतो आपण ज्याच्यामध्ये तुमचा व्यायाम पण होतो आणि तुम्हाला मजा पण खूप येते आणि आत्मसंरक्षण पण होतं त्यामुळे पोहणे पोहण्यासारखी तुम्हाला अशी पोहण्यासारखी तुम्हाला दुसरी कुठली क्रिया नाही मिळणार तुम्हाला मग मी स्वतः पोहायला आत्ता लॉकडाऊनमध्ये शिकले आणि आमच्या गावाला कसं असतं पोहायला शिकवायचं म्हणलं की ते दुधी भोपळ्याचा बिंडा तयार करायचा नाहीतर रिकामं कॅन ते असतं मं ते आपलं आपल्या कमरेला बांधायचं आणि ती आणि आपन ज्याला पोहायला येत नाही त्याला पाण्यात असं आमच्याकडे लिटरली असं ढकलून नि देतात पाण्यात आणि मग पोहाय म्हणजे पहिल्यांदा खूप भीती वाटते रडायला येतं वगैरे असं पाण्याची ज्यांना पोहायला येत नाही त्यांना माहिती आहे की किती भीती वाटते पाण्याची ते त्याच्यामुळे मी पण खूप घाबरली मला पण असंच केलं की पं कमरेला पाण्याचा ह्याचा दुधी भोपळ्याचा बिंडा बांधायचा आणि असं पाण्यात द्यायचं सोडून आणि मंग पोहायला ते कारन त आपल्याला त अनुभवतं कारन आपल्याला असं कुठली पण तरणारी गोष्ट पाहिजे असते ज्याला सुरुवातीला पोहायला येत नाही त्यांना माहीत गे आणि म गावाला असं पोहायला शिकवलं जातं आणि पोहणं हे मला स्वत्ताला खूप जास्त आवडतं आणि कार णपोहाय पोहायला मिळणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी जेव्हा पोहायला शिकले तेव्हा खूप जास्त आमच्याकडे पाणी होतं त्याच्यामुळे मला पण शिकता आलं पोहायला आमच्याकडे गावाला उन्हाळ्यात पोहायला पोहायला मिळणं म्हणजे अशी खूप मोठी गोष्ट असते आम्ही सगळे बहीण भाऊ सगळे विहिरीमधे आमच्याकडे विहिरी असतात त्याच्यामुळे विहिरींमधे पोहायला जा जातो उन्हाळ्यात आनि तिकडे मग पोहताना मग असं कोनाला जास्त उ खोल उडी मारता येते पान्यात ते बघायचं किंवा कोनाची बुडी कोनाला बुडी मारता येते का ते बघायला मजा येते मं त्याच्यामदे आम्ही स्पर्धा लावतो की कोनकुनाची उडी जास्त खोल जाते किंवा कोनाला बुडी मारता येते किंवा कोनालाचा जास्त वेळ श्वास थांबवता येतं कुनाचा श्वास रोकून धरता येतोय पान्याच्या खाली असं आम्ही करतो गावाला विहिरीत पोहताना आनि मजा येते मंग कितीतरी वेळ जोपर्यंत ऊन लागता येतोपर्यंत पान्यातच बसायचं जोपर्यंत कोनी बाहेरून बोलवता येत बोलवायला येत नाई तोपर्यंत आनि असं थंड थंड वाटतं भारी वाटतं कारण उवरून उन्या उन्याचे चटके तर लागत असतात आनि पोहल्यामुळे कसं असं मन पन भा असं शांत होतं आनि असं खूप उत्साही वाटतं पोहन्या पोहन्या एक अशी अशी एक क्रियाम म्हनू शकतो आपण आहे की त्याच्यामुळे तुमचा खूप जास्त शरीराचा व्यायाम होतो म्हणजे बाकीचं जेवढे व्यायाम करतो पण त्याच्यापेक्षा पोहण्यातून जो व्यायाम होतो ना तो कुठल्या बाकीच्या क्रियांमधून नाही होत एवढा म्हनून पोहायला हे मला तरी खूप जास्त आवडतं हां आता ते पोहण्याचे आपल्याला प पद्धत बदललीये कोन्याच्या त्या क्लासेस निघालेत आनि ते आता शहराच्या ठिकानी थोडी कोनाला पोहायला असं मोकळं पानी वगरे मिळणार त्यामुळे तिथे पोहण्याचे क्लासेस लावले जातात आनि तिथे म लहान मुलं वगरे येतात शिकायला मोट्टी माणसं पण येतात शिकायला ते केलं पन पाहिजे कारन पोहणं हे एक आत्मसौरक्षन्यासाटी खूप महत्वाची गरजए पोहायला हे सगळ्यांना आलंच पाहिजे पोहायला पोहण्यासाठी आता बऱ्याच बरेच क्लासेस पन येत आनि पोहण्याचे पीवी आत्ता प्रकार पन येत अगोदरपेक्षा आता पोहण्याच्या खूप जास्त पद्धतीमदे आत्ता एकवीस शतकात पोहायला पोहण्यासाठी पोहायला स्पर्धा असतात पोहण्याच्या कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीत बॅकस्ट्रोक असतात नंतर पान्यातूनच पोहत जायचं असतं असं खूप बऱ्याच गोष्टी असतात प्रत्येक देश आपापल्या लेवलवरती आपापल्या पातळीवरती एक पोहन्याची स्पर्धा एक घडवून आनतात तिते पन बरेच लोकं भाग घेतात आनि ते झिंकतात हे आनि आत्ता मी पन आत्ता मध्यंतरी ऑलम्पिक्स चालू होतं त्यावेळी एक पोहन्याची पोह ऑलिंपिक्समधल्या पोहन्याचा एक व्हिडिओ बघितला तिथे तेव्हा मला पहिल्यांदा समजलं की पोहताना पन असा डान्स किंवा असं नृत्य करता येतं म्हणजे असं एखादा संघ पान्यात पोहून असं वेगवेगळे नक्षीक एखादं आकार कशा असं कुठलं चिहन्न असेल ते पान्यात ते पोहत पोहत बनवतात म्हणजे आत्ता आपन पोहन्या पो पान्यातून म्हणजे पोहत पोहत या सगळ्या गोष्टीपन करू शकतो म्हणजे हे किती बदलले अगोदरच्या काही फक्त पोहायला माहीत असायचं म्हणजे मला तरी फक्त पोहायला माहीत पन आत्ता तसं नाईये आता आपन बघतो तर घ्या किती वेगवेगळ्या पान्यातून ते वेगवेगळे प्रकार करतात पान्यातून ते नृत्य करतात ते वेगवेगळे आकार नक्षी अशे एकत्र येऊन सगळे संघात्र येऊन वेगवेगळी नक्षी बनवतात पोहत पोहत कितीतरी वेळेस पान्यात थांबून ते वेगवेगळे पोजेस करून दाखवतात पान्याच्या आनि ऑलम्पिक्समदेच पान पोहन्यासाटी कितीतरी मोठ्ठा पातळीवरती पोहन्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जाते ते किती त्या स्पर्धांमदे कितीतरी देश भाग घेतात आनि तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे पोहण्याच्या स्पर्धा घेईपर्यंत आपन पोचलेलो होतं काय माहिती पुढे अजून येणाऱ्या काळात कितीतरी गोष्टी बदलतील पण पोहण्याच्या कलेच्या बाबतीत तरी आनि आत्तापन कितीतरी जलतरण पिड पट्टू आहेत आपल्याकडे आनि कितीतरी जलतरण पट्टू पट्टून समुद्राची खाडी पार करन्यापर्यंतचे विक्रम गाजवलेत त्यामुळे पोहनं हे मानसाला पहिल्यापासून आलं त्याने ते आपापल्या सोयीनुसार बदललं प्रत्येक देशाची आपली पोहण्याची एक पद्धते प्रत्येकाचं पोहण्याचा एक वेगळा प्रकारे पन मुद्दा हाए की पोहेलं तर सगळ्यांना आलं पाहिजे कारन पोहनं हे क आपलं आत्मसुरक्षन करता येतं पोहण्यामुळे त्यामुळे पोह्यलं सगळ्यांना हे आलंच पाहिजे असं मला वाटतं